हां कोण शुभा बोलते आहे का हां अगं मला ना एका मैत्रिणींनी तुझा नंबर दिला आणि म्हणून मी चौकशीसाठी फोन केला आहे मला तुमच्या शहरात यायचं आहे आणि तिथे काय काय बघण्यासारखं आहे वगैरे मला जरा तू गाईड करशील का आणि शक मी मिसेस कुलकर्णी बोलते आहे स्मिता कुलकर्णी

ओके ओके ओके

ओके वा वा वा मला ना ओके ओके हो ओके ओके थँक्यू कॉपरेट केल्याबद्दल लवकर भेटू ओके ओके बाय बाय